मला असं वाटतं की ट्रेडमिलवर धावणे आणि मैदानावर धावणे ह्याच्यामध्ये खूप फरक आहे कारण ट्रेडमिलवर धावणे हे ह्याने कसं शरीराची जास्त वाढ आणि जास्त हे हे होत नाही आणि ह्याच्यामध्ये कसं आपल्या मैदानावर धावण्यामुळे काय होतं की तुम्ही कितीही लांबपर्यंत धावू शकता वापस तुमच्या पायांना ती जमीन जेव्हा लागते ना ती मैदान म्हणजे नाही का एक वेगळा मातीचा चव हा ही वेगळीच असते आणि तुम्ही मैदानावरच धावायला पाहिजे ट्रेडमील हे एकदम म्हणजे आर्टिफिशली बनवलं जातं मशीन असते ती तर त्याच्यावर धावून एवढा काही फायदा होत नाही तुमच्या बॉडीचा तर तुम्ही मैदानावरच धावायला पाहिजे आणि लहानपणापासून आपण मैदानावरच खेळलेलो आहे तर आपल्याला त्या मैदानाची सवय पण होते म्हणून मैदानावरच धावायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे